धर्मांतरण धर्मांतरण होत आहे तर आपला हिंदू धर्म सोडून दुसऱ्या धर्मांतरण मुलींचे एका धर्मातून दुसऱ्या धर्मात धर्मामधे प्रवेश करणं किंवा त्यांच्यावर म्हणजे धर्म बदलायला प्रव परावृत्त करणं हे व्हायला नाही पाहिजे त्याच्यामध्ये सुधारणा म्हणजे आता हिंदू मुलींनी किंवा स्त्रियांनी मुलींना हिंदू धर्माचं महत्त्व सांगायला पाहिजे त्याच्यामुळे ते काही मुलींना पुढचे हे बदलता येणार नाही आहेत आणि संप्रदाय हा पण हे आहे याच्यातला की आपलं हे होऊ शकत नाही धर्माांतरण करू शकत नाही आपण आपल्या धर्मामध्ये छान राहिलं पाहिजे